हॅलो हो मॅडम मी मिसेस जोशी बोलते थोडी यादी द्यायची होती हां हां हो हो होम डिलिव्हरी नेहमीप्रमाणे तुम्ही कोण बोलताय

नाही नाही माझं सगळ्या महिन्याचं सामान आहे ओ त्यामुळे भरपूर पैसे होणार तुम्ही काळजीच करू नका माझी यादी लिहून घेता का गहू हवे आहेत मला दहा किलो लोकवान बरं का सिहोर बिलकुल नको मला त्याची पोळी आवडत नही लोकवान तो सुद्धा वरच्या दर्जाचा मागच्यावेळी मी घेतलेला टपोरा दाणा होता ना तोच पाठवा आणि तांदूळ कोणते कोणते आहेत हां मला इंद्रायणी आवडतो इंद्रायणी माझा पाच किलो करा हो हो पॉलिश्ड इंद्रायणी पाच किलो का तुमच्याकडे हातसडीचा पण आहे का मग तुम्ही असं करा हां दोन किलो हतसडीचा पाठवा आणि तीन किलो पॉलिश पाठवा आणि टॉयलेटरीज ज्या लागत आहेत ना त्याची लिस्ट मी तुम्हाला व्हॉट्सॲपवर पाठवते साखर आहे का ओ मधुरची मधुरचीच पाहिजे मला मला तीन किलो द्या खरं ना सांगू का डॉक्टरांनी अजिबात खाय साखर खायची नाही सांगितलं आहे पण तरी आपल्याला लागतेच ना हो तीन किलो पाठवा आणि चहा तो नेहमीचा गिरनार काहीते गिरनार ना मी नेहमी घेते हो मग तुम्ही मला ते सॅचेटच पाठवा मग आपण ठरवू ना मी येणारे पुढच्या आठवड्यात तिथे शेजारी नाही का तो अगदी अगदी मी ते शेजारी मॉल नाही का ओ तिथे येणारे मी मी काय म्हणतो हो हो मला एक सांगा मटण सामोसे आहेत का ओ तुमच्याकडे किती वाजता माळवते ही अरे देवा जाऊ दे हो हो आले का ते नाही नाही नाही नाही संपतील ते तुम्ही मला बारा पाठवाच ते हो चालेल मला ते बारा पाठवा आणि मग सगळी कडधान्य माझी नेहमीची लिस्ट आहे तुम्हाला पाठवते सगळी कडधान्य आणि डाळी वगैरे सगळं पाठवा तुम्ही बारा म्हणलात ना ओ मला बाहेर जायचं आहे बारा वाजताच पाठवा नाही मीच थांबणार परत एकला मला जायचं आहे बाहेर आमची किटी आहे ना उद्या बी आणि सगळं बिल वगैरे व्यवस्थित करून पाठवा गेल्या वेळेला गोंधळ झाला होता मशीन घेऊनच पाठ

नाही नाही नाही नाही कार्डावरच करते नेहमीप्रमाणे मशीन घेऊन पाठवा हो नक्की नक्की ओके मॅडम थँक्यू थँक्यू बाय